कुटुंबात पुरुष आणि स्त्रियाची भूमिका तर खूप महत्त्वाचीच असते तर कुटुंबातील आता स सध्याच्या युगामध्ये काय झालं आहे की महागाईच्या काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येक जोडप्याला आपल्या कार्यभागासाठी बाहेर पडावं लागतो म्हणजे स्त्री पण त्या पद्धतीनं काम करते ज्या पद्धतीनं पुरुष करतो त्याच्यामुळं कामाची अशी विभागणी नेमकी कशी करता येईल हे काय असं उत्तर देता येणार ना नाही कारण प्रत्येकाला प्रत्येक काम ह्या हे आलंच पाहिजे कारण मुलांचं बघणं म्हणा किंवा घरातील छोटीछोटी कामे म्हणा जे जे मग स्त्री करू शकते ते पुरुषही आजकाल करायला लागले आहेत कारण दोघंही कुटुंबाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळं काय होतं की दोघानीही मिळून जर कामे वाटून घेतली तर प्रत्येकाला ती कामे सहज पूर्ण करू शकतो आणि ताण कुणालाच येत नाही त्याच्यामुळं कुटुंबात स्त्री आणि पुरुष याची भूमिका खूप महत्त्वाचीच आहे